एस टी बस हिरो स्प्लेंडर बजाज पल्सर टाटा नेक्सॉन महिंद्रा इर्टिगा स्विफ्ट डिझायर महिंद्रा बुलेरो हुंडाई क्रेटा टाटा सुमो पिकअप ब्रेजा बी एम डब्ल्यू ऑडी टाटा